तर आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये खेळ खेळणे ह्या एक खूप महत्त्वाचे असते बट आजकालच्या या या लाईफस्टाईलमध्ये खेळ खेळणे खूप अवघड झाले आहे आणि मोठ्यांना तर काही नाही लहान लेकरं असं पण खूप कमी खेळतात तर खेळ खेळणे आपल्या निरोगी जीवनासाठी खूप कामाचे असू शकते कारण ते आपल्या बॉडीला खूप असं फ्री ठेवते आणि आपले माइंड फ्री होते एक्सरसाई आपण एक्सरसाइज करू एक एक्सरसाइजचा प्रकार म्हणता येईल त्याला आणि त्याने आपल्याला थकाव आणि तणाव महसूस होणार नाही आणि खूप जणांचा स्पोर्ट्स एक्स पॅशन असतो ते त्याने फॉलो करू शकतात त्यामुळे त्याच्यामध्ये पण खूप सारे डेव्हलपमेंट आहेत ते रेड्यूस स्ट्रेस रेड्यूस करते ते एक अशी फिजिकल ॲक्टिविटी आहे जे आपल्याला जे खूप जणांना आवडते आणि ते त्याच्यात असे डेव्हलप होऊ शकतात असं म्हणता येईल त्याला खेळ खेळणे तर खेळ त्या काय कोणते पण शकता वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत बॅडमिंटन फुटबॉल क्रिकेट आणिक जास्त आहेत हर आपापल्या ह्याच्यात प्रगती करू शकतो तर ते त्याच त्याच्या मनावर असते ते खूप मदत करेल त्याला